हायकिंगसाठी सध्या तर आमच्या क्षेत्रामध्ये सेव्हन सिस्टर हिल्स म्हणून खूप जास्त प्रचलित असं एक क्षेत्र आहे तिथे हायकिंग मित्रांबरोबर केले जाऊ शकतो आणि सध्या तर कित्येक लोक मनाली जातात आणि समुद्रकिनाऱ्याकरिता गोवा जातात कित्येक लोक उटी जातात कित्येक लोक केरळ वगैरे जातात कित्येक लोक गुवाहाटीला वगैरे जातात हा ते हायकिंग करण्याकरिता जवळजवळ आपल्याला काही काही वस्तू लागतात किंवा काही काही एकतर क्लायमॅटिक कंडिशन असतात त्यावरती अवलंबून पण आपण हायकिंग करू शकतो दाट जंगलामध्ये असं नेमकं तर नाही माहिती म्हणा पण बेस्ट आहे सेव्हन सिस्टर आपलं म्हणजे आमच्या क्षेत्राकडे सेव्हन सिस्टर बेस्ट आहे